महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांच्या मनोरंजनाचं क्षेत्र कसं असेल हा विचार केल्यानंतर एक प्रथम गोष्ट स्पष्ट आहे की भाषा मद्रासी भाषेतला जो एखादा जोक मराठी माणसाला समजेल असं नाही पण सगळ्यांना कवेत घेणारी हिंदी भाषा आहे आणि अनेक वर्ष हिंदी भाषेतले चांगले चित्रपट त्याला भारतातल्या कुठल्याही राज्यातल्या इतर भाषिक माणसांची दाद मिळत असते त्याच्या खालोखाल संगीत तरी सुद्धा दक्षिणेइकडचं संगीत आणि महाराष्ट्रातलं संगीत याच्यातला जरा फरक आहे तरी सुद्धा शास्त्रीय संगीत हे जवळपास सबंध देशाला व्यापून आहे आणि त्याचा मागोवा रसिक घेत असतात त्याचा आनंद रसिक लुटत असतात महाराष्ट्रात जसं भावगीत हे क्षेत्र आहे आणि ते अगदी मराठी माणसाच्या ह्रदयात वसलेलं आहे त्याप्रमाणे इतर भाषेत कुठलं भावगीताचं क्षेत्र आहे ज्याला लाईट म्युझिक आपण म्हणू शकतो आणि ते कसं कसं त्यांच्या याच्यात आवडीत वसलेलं आहे याचा शोध घेणं इंटरेस्टिंग ठरेल त्याचबरोबर मी स्वतः बंगाली नाटकं बघितलेली आहे ज्या जी समजत होती थोडीफार समजत होती ती बंगाली भाषेत चालू चाललेली असून सुद्धा त्याचा आशय समजत होता याचं कारण उत्कृष्ट अभिनय आणि तो अभिनय त्या नाटकाचा अशय माझ्यापर्यंत पोचवत होता